माझ्या गावातील आवडती वास्तू म्हणजे माझ्या गावातील श्री संत अक्कानंद महाराज धुनीवाले ह्यांचे मंदिर आहे त्यांच्या मंदिराच्या बाजूला पूर्णा नदी वाहते पूर्णा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ह्या नदीला पुरातन काळामध्ये संत महंतांनी पयोष्णीय हे नाव दिलेले आहे पयोष्णी नदीला नदी म्हणजे या संताच्या गाथेमध्ये ती काही काळ अगोदर दुधाची वाहत होती म्हणून तिला पयोष्णी नाव देण्यात आले संत दादाजी धुनीवाले ह्या मंदिरामध्ये ह्यांची समाधी आहे यांनी स्वतः तयार केलेले भुयार आहे आणि महादेवाची पिंड आहे आणि आमच्या लहानपणी दादाजी असताना पूर्णा नदीच्या पात्रातून स्वतः डोक्यावर पाणी आणून झाडे लावली आणि त्या झाडांना पाणी घातले म्हणून आम्हाला त्याबद्दल हे मंदिर जास्तीत जास्त आवडते